मी स्वत दुचाकी चालवतो आणि एका खाजगी कंपनीत काम करतो ती कंपनी प्लॅस्टिकचे पाईप बनवायची आहे एकदा आमच्या कंपनीने एका व्यक्तीस साठ पाईपे विकली ज्या पाईपांना तोंड बनवायचे राहिले होते आणि ती व्यक्ती ती पाईप घेऊन घाईगडबडीने निघून गेली ते विक्रीसाठी पूर्ण तयार नसलेले पाईप होते पाईप घेऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी फोन आला की हे पाईप आमचा प्लंबर जोडू शकत नाही आहे त्याला तोंड नाही आहे थोडी चुकी आमचीही होती त्यामुळे आम्ही ताबडतोब कप्लिंग बनवल्या आणि ती कप्लिंग दोन पायपाला जोडण्यासाठी वापरतात ती त्यांच्यापर्यंत पोचवायची होती अर्जंट आणि आमच्याकडे पाणी चालू होते आता हेच पाणी तिकडेही येणार आणि त्यांनी केलेले खोदकाम ज्यात पाईप टाकलेले टाकले जाणार होते ते वाया जायला नको कारण जर पाऊस तिकडे आला तर पाणी त्या खोदलेल्या बांध खड्ड्यात जाईल व पाईप टाकता येणार नाही म्हणून ताबडतोब जायचे होते अशा परिस्थितीत पाऊस चालू असताना मी माझ्या दुचाकीवर ते सगळ्या कप्लिंग घेऊन बांधून तिकडे गेलो त्यानंतर मी ती कप्लिंग घेऊन तिकडे जाताना रस्त्यात फार अडचणी आल्या जसे वादळ वारा डोळ्यात कचरा जाणे पाण्याचे थेंब डोळ्यात जाणे गाडी एका साईडला ओढला जाणे पण तरीही कामाची तत्परता बघताना कामाला प्राधान्य देऊन मी घाईगडबडीने त्या कप्लिंग घेऊन तिथे पोचलो अर्ध्या रस्त्यापर्यंत मला पाणी होते त्यानंतर नव्हते समोरची व्यक्ती फार खूश झाली